दहा हजार दोनशे तीन अकरा हजार चारशे पन्नास तेरा हजार पाचशे तीन बारा हजार दोनशे तेरा वीस लाख दोन हजार दोन